पुरातन काळामध्ये आपल्या स्त्रिया फक्त चूल आणि मूल याच्याव्यिरिक्त बाही बाह्य काम करत नव्हत्या पूर्व स्त्रियांच्या डोक्यामध्ये फिट केलं जायचं की फक्त घरात स्वयंपाक करणे मुलांना सांभाळणे पुरुषांना जे हव्या त्या गोष्टी अवेलेबल करून देणे हे स्त्रियांचं काम होतं स्वयंपाक बनवणे त्यांच्या जेवणाच्या सोई करणे हे फक्त स्त्रियांचं काम होतं आणि पुरुषांचं काम होतं की जे घराच्या बाहेर ज्या घरात लागणाऱ्या वस्तू आहेत ते कष्ट करणे म्हणा किंवा पैसा कमवणे किंवा कुटुंबाला ज्या ज्या वस्तूची गरज आहे त्या कु पुरुषांनी घरात आणून देणे हे पुरातन काळामध्ये केले जाते पण आता आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की स्त्रियाबरोबर पुरुषही घरातली कामं करतात आणि पुरुषाबरोबर स्त्रियाही बाहेरली कामं करतात पुरातन काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होतात की ते स्त्रिया बाहेर करू शकत नव्हत्या असं वाटत होतं पण आता तसं नाही आहे आताच्या काळामध्ये स्त्रिया घरातलं प्रत्येक काम करून बाहेरचीही कामं करतात आणि पुरुष घरातलं प्रत्येक काम करून बाहेरचेही काम करू शकतात मुलं सांभाळण्यापासून किंवा ते घरातल्या स्वयंपाकापर्यंत असं प्रत्येक पुरुषही करतो आणि प्रत्येक स्त्री बाहेरचं काम करून घरातलंही करू शकते आता प्रत्येक चांगल्या चांगल्या पोस्टवर म्हणा किंवा एक राष्ट्रपती म्हटला तर आपल्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील ह्या ही होऊन गेलेल्या आहेत खूप स्त्रिया अशा आहेत ज्याने खूप चांगल्या चांगल्या पोस्टवर आपली कामगिरी निभावलेली आहे आणि आत्ताचं सध्याचं भारत पाकिस्तान युद्धामध्ये आत्ताच्या आपल्या रणबिरी दोन स्त्रियांनी इतकं छान काम केलेलं आहे तसंच पुरुषही घरातला एक कूक म्हणून आत्ताच्या प्रत्येक हॉटेलमध्ये स्त्रिच्याऐवजी एक कूक म्हणून जेंट्स आहेत त्यामुळे खूप छान कामं करतात प्रत्येक स्त्री आपलं काम खूप छानपणे सांभाळते आणि प्रत्येक पुरुष आपलं काम बाहेरच्याबरोबर घरातही संभाळतो आणि स्त्रियांना पुरुषाबरोबर समान अधिकार समान मान मान मा मान वागणूक भेटते ह्यासाठी खूप छान वाटतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये